हो मला सरकारच्या काही योजना माहिती आहेत काही मी सांगते म्हणजे लाडकी लेक ज्यात मुलगी जन्मली की तिच्या अठराव्या वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने तिच्या खात्यात पैसे जमा होतात साधारण एक लाख अमाऊंट येऊन जाते अजून मही घरच्या महिलांसाठी उज्वला योजना आहे ज्यात महिलांना गॅस सिलेंडर दिले जातात घरी घर कामांसाठी अजून गोरगरिबांसाठी घर बांधण्यासाठी पण एक योजना आहे त्याच नाव हां प्रधानमंत्री आवास योजना आणि आयुष्मान कार्ड ही पण एक योजना आहे ज्याच्यामध्ये रुग्णांना त्यांचे उपचार पाच लाख किंवा एखाद्या ठरलेल्या अमाऊंटपर्यंत त्यांचे मोफत उपचार होऊन जातात अशा काही योजना आहेत ज्या मला माहिती आहेत